नमस्कार माझे जे पॅन कार्ड हरवले आहेत ना मला त्याची तक्रार नोंद करायची होती पण तुम्हाला जॉबच्या मुलाखतीसाठी पाहिजे होतं त्यासाठी मला काय करावं लागेल याची तुम्ही मला खात्री करून देऊ शकतात का कारण मला तो जॉबसाठी लवकरात लवकर हवा होता त्याच्यासाठी माझा पॅन कार्ड नंबर किंवा आधार कार्ड नंबर असा काय लागेल तर तुम्ही मला सांगू शकतात का कारण ते मी आता तुम्हाला देऊ शकतो आणि तो मला असं पाहिजे होता जॉबसाठी म्हणून माझे थोडीशी अशी लवकरात लवकर भेटलं तर चांगलं असं होईल आणि तुम्ही जे स्टेप्स कोण सांगील मी त्याप्रमाणे पुढे पुढे करत जाईल तर तर लवकरात लवकर तुम्ही जर सांगितला तर चांगलंच होईल म्हणजे आता मी आज करायला घेतलं नंतर पुढच्या दोन तीन दिवसात जर पॅन कार्ड मला भेटत असेल तर चांगलंच आहे नाही तर आज सांगितलं नंतर तुमचं काय होतंच नाही असं पण व्हायला नको म्हणून तुम्ही काय लवकरात लवकर मला काय कळवू शकता त्याच्याबद्दल हा मला एक प्रश्न होता आणि मला खरंच खूप गरज आहे पॅन कार्डचा आता कारण त्याच्याशिवाय माझी नोकरीची जी प्रक्रिया आहे ती पुढे जाऊ शकणार तर मला म्हणून लगेच देऊ शकणार